नमस्कार नुकतेच मला पी एम के व्ही वाय अभ्यासक्रमाबद्दल समजले आहे कृपया मला मदत करू शकता का मला या अभ्यासक्रमात नावनोंदणी कराय करावयाची आहे माझे शिक्षण बारावी सायन्स झालेले असून पुढे काय करावे हा थोडा प्रश्न आहे तरीदेखील मला नर्सिंग या विषयाशी निगडीत काही शिकण्याची इच्छा आहे परंतु काही आर्थिक अडचणींमुळे मी नर्सिंगच्या पूर्ण अभ्यासक्रमात आत्ता सहभागी होऊ शकत नाही तर पी एम के व्ही व्हाय अभ्यासक्रमाअंतर्गत जर मी काही छोटे छोटे अभ्यासक्रम करू शकले तर कृपया मला मदत कराल का आणि त्याचबरोबर मी राहण्यास रविवार पेठ पुणे येथे आहे तर माझ्याजवळ आपले पी एम के व्ही वायचे केंद्र कुठे आहे त्यासाठी मी काय करू शकते याचीदेखील मला माहिती मिळेल का पी एम के व्ही वाय अभ्यासक्रमाबद्दल मी बरेच काही ऐकून आहे यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य बघून किंवा त्यांच्या कौशल्यांच्या निवडीबाबत काही सुचवले जाते किंवा त्याप्रमाणे अभ्यासक्रम देऊन त्यांचा तो अभ्यासक्रम विनामूल्य पूर्ण करून घेतला जातो जेणेकरून ती मुले पुढे आपल्या आयुष्यात त्यांच्या कौशल्याचा विकास करून त्यामध्ये काम करू शकतात ही आपल्या पंतप्रधान योजनेमधील एक खूप महत्वाची योजना आहे असे मला वाटते त्यामुळे कृपया मला यामध्ये नावनोंदणीसाठी योग्य ठिकाण व माझ्या अभ्यासक्रमाशी निगडीत काही जर सुचवता आले तर कृपया मला आपण सुचवू शकाल तर खूप बरे होईल धन्यवाद